रेखाटनात प्राविण्य मिळाल्यानंतर नंतर डिझाईन डिझाईण डेवलपमेंट किंवा आर्किटेक्ट या या व्यवसायांमध्ये आपण तल्लग्न होऊ शकतो शकतो डिझाईनच्या डिझाईनच्या मदतीने वेगवेगळे डिझाईन्स आपण क्रीएट करू शकतो रेखाटनात तो एक व्यव सायाचा मार्ग आहे म्हणजेच ग्राफिक डिजाईन इत्यादी याचा यामध्ये समा